सात आगस्ट एकोण ण एशे एकोणऐंशीला माझा वाढदिवस असतो आणि बारा आक्टोबर एकोणीसशे एकोणनव्वदला माझ्या पत्नीचा वाढदिवस असतो सव्वीस आक्टोबर दोन हजार अकराला मला पहिला मुलगा झाला आणि दोन आक्टोबर दोन हजार तेराला मला दुसरा मुलगा झाला तसेच सत्तावीस येप्रिल दोन हजार तेवीसला माझ्या भावाच्या मुलाचं लग्न झालं म्हणून मला या पाच तारखा आठवतात